हॅलो अच्छा मला किनी भाजीच्या दुकानामधून थोडं काही भाजीपाला हवा आहे तर तुमच्याकडे आहे का आज ताजा भाजीपाला आलेला आहे का तुमच्याकडे अच्छा तर त्याच्यामध्ये मला किनी तुमच्याकडे आज कोणता कोणता भाजीपाला आहे

अच्छाच्छा अच्छा तर त्यामध्ये किनी मला तुमच्याकडे शिमला मिरची असेल ना तर श शिमला मिरचीमध्ये मला एक किलो शिमला मिरची पाहिजे आहे त्यानंतर वांगे दोन किलो पाहिजे आहे हे कसे किलो दिलेली आहे तुम्ही शिमला मिरची हां आणि बीन्स आहेत का अच्छा तर ते पण एक किलो द्याल आणि टमाटर असेल आपल्याकडे तर टमाटर द्याल दोन किलो आणि हां आणि आलू असेल आलू दोन किलो द्याल मला आलू कसे किलो दिलाय तीस रूपये किलो ना अच्छा आणि हिरव्या मिरच्या आहेत का तुमच्याकडे तर हिरव्या मिरच्या मला एक अर्धा किलो द्याल

तर याच्यामध्ये काही वि पैसे काही कमी सूट होणार का थोडे कमी कराल पैसे अच्छा थोडं काही कमी कराल त्याच्यामध्ये आणखीन अच्छा बरं ये हेचि तुम्ही मला तुमच्याकडे यावं लागेल सामान घ्यायला मला की तुम्ही आणून द्याल मला अच्छा बरं तर तुम्ही तर मग मी तुमच्याचकडे येऊन घेते मी तर हे तुम्ही मला हां आज मी चं दुपारपर्यंत येते आहे तुमच्याकडे घ्यायला सामान तुम्ही हे सर्व रेडी ठेवून द्याल ठीक आहे हां ठीक आहे आणि पैसे जे आहे ते मी तुम्हाला तिथे आल्यावरतीच देते हां ठीक आहे थँक्यू